नमस्कार हा एम एस सी बीचाच नंबर आहे का मी संत ज्ञानेश्वर नगरमधून स्मिता प्रशांत वैद्य बोलत आहे आमच्या भागातला वीज पुरवठा या दोन तीन दिवसामध्ये फार अनियमित झालेला आहे त्यामुळे आमची सर्वांची खूप गैरसोय होते आहे तर कृपया तो नियमित होईल आणि कधी होईल त्याबद्दल सविस्तर आम्हाला कळवावे किंवा तसा प्रयत्न व्हावा